हॅलो मी तुम्हाला जेवणाची ऑर्डर दिली होती आणि त्यामध्ये जसं मला थोडं गोड पदार्थामध्ये साखर कमी अन्नामध्ये जेवणामध्ये थोडंसं मीठ कमी आणि थोडं मसालेदार करा थोडंसं आणि थोडासा मसाला कमीच टाका म्हणजे त्यावर जेवणा जेवण केल्यानंतर पचायला वगैरे जड जाणार नाही तर मला काय नाही थोडंसं असं चवचवीत आणि मी सांगितल्याप्रमाणे थोडं त्यामध्ये थोडा बदल करून मला ती ऑर्डर लवकरात लवकर पाठवा